हॅलो हां आपण सर आपण प सर आपण आ आ हो त्यासाठी त्यासाठी आपण काय करावं ते नियोजन करूया की

न टाईम वगैरे आणि किती जणांना बोलवायचं हो ठीक आहे हो बोलवायला पाहिजे आपण प्रि प्रि प्रिन्सिपलला करूया की प्रिन्सिपल हो तर प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल आहेत की तसेच आपले गेस्ट म्हणजे गेस्ट सगळे सर्व सर्व टिचिंग स्टाफ तगेरे वगैरे असेल ना चालतं आहे ना मग

होय का वाटे पडेल तसेच हे रेट ठेवायचे आपण ते एन एन सी सीचे कॅनडचे ते ते रोल होईल ना

आणि काय ठेवायचे आर्डर आपण चांगलं कोण करेल बा त्यांनाच तर द्यायला लागते

बरं आणि काय ठेवायचे हो ठीक आहे बरं बरं ठीक आहे चालतं आहे त्या

चालतं आहे ठेवू काय सर ठीक आहे